हॅलो हां हां येस मी सचिन नवले सर बोलतो आहे बोला अच्छा संदीप पवार सरानी इलता का हो माझे मित्रच आहेत बोला ना काय आपल्याला काय माहिती होतं शेअर मार्केटमध्ये काय माहिती लागत होती आपल्याला तुमचं आत्ता करंट आत्ता काय बॅकग्राऊंड आहे तुमचं बिझनेस कोणता आहे किराणा स्टोर आहे ओके तर अगदीच बरोबर आहे तुम्ही शेअर मार्केटसाठी माझ्याकडे कॉल केला माझी ॲडवायझरी घेण्यासाठी तर आपण आपल्याकडे आता किती कॅपिटल किती आहे भांडवल किती आहे तुम्हाला इन्व्हेस्ट करण्यासाठी दहा लाख रुपये आहे ओके डन चांगली गोष्ट आहे तुम्हाला ॲडव्हाइजरी तुम्हाला फक्त इनवेस्टिंग बाबतीत लागत आहे की अजून काय ॲडवाइजर लागत आहे ऑप्शन ट्रेडिंग ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग वगैरे वगैरे सग सगळ्याबद्दल जान सगळ्यात बद्दल जाणून घ्यायचं ओके तर शेअर मार्केट हा असा सब्जेक्ट आहे सर जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये एंटर होता तेव्हा तेव्हा तुम्हाला ऑप्शन असतो ट ट्रेडिंग करण्याचा ऑप्शन ट्रेडिंग करण्याचा आणि स्विंग ट्रेडिंग करण्याचा त्यानंतर तुम्ही इन्वेस्टमेंट करू शकता लॉन्ग टमसाठी तर आपल्याला ट्रेडिंग करायची आहे का इन्वेस्टमेंट करायचे आहे सध्या इन्व्हेस्टमेंट करायची ओके जर तुम्ही इन्वेस्ट असं बोलत आहे तर आपल्याकडे दहा लाखाचं टॉप अप आहे ओके ठीक आहे तर दहा लाख रुपये आपण आपण काय करू वीस टक्के जे आहे ते आपण ऑप्शन्समध्ये लावू इनवेस्टिंगमध्ये लावू काही आणि उरलेले जे आहे ते म्युच्युअल फंड्समध्ये लावू चालेल बेटर आहे ओके अगदीच बरोबर तुमचाही अभ्यास दिसतो मला जरा शेअर मार्केटच्या बद्दल ठीक आहे काही हरकत नाही पण माझ्या मते मी एक चांगला ॲडवायझर आहे माझ्या मते तुम्ही ई टी एफ तसेच म्युच्युअल फंड मीडकॅप तसेच ट्रेडिंग करायला हवी मी तुम्हाला सगळे ॲडव्हायजर दिल्यानंतर तुम्ही ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करू शकाल का ओके जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर तुम्ही माझी ॲडवायजरी घेणार इथपर्यंत ठीक आहे पण तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस माहीत आहे का फायनान्शियल ॲनालिसिस माहीत आहे का कोणते कोणते आहे हे माहीत आहे का मला जरा याची माहिती द्याना तुम्ही शेअर मार्केटमध्ये आत्ता तुम्हाला काय काय माहीत आहे ओके टेक्निकल ॲनॅलिसिस शिकायचं आहे जर तुम्हाला भेटायचं असेल तर संदीप पवार या सरांनी तुम्हाला आमचा संपर्क दिला त्यांच्याशी तुम्ही एकदा बोला आणि माझ्याशी एकदा आपली दोघांची भेट घडवून घ्या नक्की तुम्हाला ॲडवाइजरी मी देईल आणि देण्याचा प्रयत्न करेन ओके ठीक आहे चला भेटूया मग लवकरात लवकर